पेट्रोलच्या वाढती किमतीमुळे बाईकिंगवर तर खरंच परिणाम झालेलं आहे कारण अगोदर पेट्रोल पन्नास रुपये साठ रुपये प्रति लिटर असे असायचे पण आता एकशे वीस रुपये प्रति लिटर चालू आहे त्यामुळे आर्थिक परिस्थिती जर लक्षात घेता बाईकिंग करायचं म्हटलं तर माणसाजवळ एकतर पुरेसे पैसे असतात पण पेट्रोल जर एवढं महाग मिळत असेल तर बायकिंगवर थोडा फार न कुठे ना कुठेतरी परिणाम पडतोच कारण बजेटपण पाहून बायकिंगचा विचार माणसं करत असतात जर बघायचंच म्हटलं खरं तर तर बायकिंग करणारा व्यक्ती हा अगोदर बजेट पाहतो अ त्यामुळे काय होतं की बजेट जर कमी असेल तर पेट्रोलसुद्धा थोडं महाग मिळाल्यामुळे तो कमी प्रवास करतो आणि यामुळे तर नेमकं कुठं ना कुठेतरी असं वाटतंच की पेट्रोल महागाईमुळे बाईकिंगवर थोडं त्याचा परिणाम झालेलाच आहे पर्यावरणासाठी इंधनाचा वापर हा हानिकारक तर आहेच आहे त्यामुळे आपण पर पेट्रोल इंधन इतर वस्तूंचाही थोडंफार कमी प्रमाणात वापर केला पाहिजे आता सध्याची परिस्थिती बघता इलेक्ट्रिक सी एन जी असे बाईक कार तयार झालेले आहेत जास्तीत जास्त त्या इलेक्ट्रिक कारचा सी एन जी का बाईकचा वापर आपण केला पाहिजे यामुळे पर्यावरणाचा संरक्षणपण होईल आणि इंधनाचा वापर पण कमी होईल